बोला हा हा हो का कशामध्ये बी एसाठी का हो का बरं या ना मग कॉलेजमध्ये इथे चांगलेचांगले कॉलेज वगैरे आहे तिथं ॲडमिशन वगैरे तुमचं आर्ट आहे की सायन्स आहे हाव का तेच्यासाठी आहे ना मग चांगले क्लासेस आहेत इथे कोचिंग क्लासेस वगैरे आहेत कुटेचा आहे एल आर टी कॉलेज वगैरे इथे होऊ शकते एस ए कॉलेज वगैरे आहे ट्युशन वगैरे होऊ शकते मग इथे आणि फ्रीमध्ये होते समजा

हो हो हो तं तेच्यामुळे तुम्ही येऊ शकता कॉलेजमध्ये येऊन विचारून घ्या इथे एल आर टी कॉलेज आहे एस वाय बी कॉलेज आहे एस ए कॉलेज आहे तिथं मुक्त विद्यापीठमध्ये वगैरे तुमचं ॲडमिशन होऊन जाऊ शकतं समजा हाव इथं आहेत ना कुटेचे आहे इथे नालक सरांचे वगैरे आहेत क्लासेस त्याचे पण सकाळी बॅचेस वगैरे राहतात तर तुम्हाला ते पण होऊन जाते समजा सकाळचं कॉलेज वगैरे झाले की दुपारी क्लासेस वगैरे पण होतात आणि जवळच आहे कॉलेजच्या तेच्यामुळं काही जास्त दूर जाण्याचा प्रसंगच नाही आहे एस ए कॉलेजच्याही जवळ क्लासेस वगैरे येतात आणि शिवाजी कॉलेजच्या जवळही येतात तर तेच्यासाठी तुम्हाला माहितीसाठी तुम्हाला कॉलेजमध्ये येऊन एक वेळा विचारून घ्यायला लागणार तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे घेऊन येचाल ते मग सांगून देऊ तुम्हाला फी वगैरे किती लागते किंवा तुम्हाला कॉलरशिप वगैरे येते का तुमचं कास्ट वाईजनुसार समजा इथे कोणतं कास्टमध्ये पडते फी वगैरे असलं तर कॉलरशिप येते तर ओपनमध्ये वगैरे असलं तर नाही येत तेच्यामुळं तेच्यासाठी तुम्हाला कॉलेजमध्ये येऊन विचारून घ्यावं लागणार तेच्यासाठी तुम्ही येसान कॉलेजमध्ये तुम्हाला एस ए कॉलेजमध्ये करायची आहे की एल आर टीमध्ये करायची आहे का आणि सब्जेक्ट वगैरे कसे घ्यायचे तुमच्या आवडीनुसार वगैरे फर्स्ट ईयरला सेकंड ईयरला फर्स्ट ईयरला कम्पलसरी राहतात सेकंड ईयरमध्ये तुमच्या चॉईसनुसार राहतात तेच्यामुळं आणि नंतर फायनल ईयरला पण हो आणि आपल्याआपल्या चॉईसनुसार राहतात तेच म्हणजे तुम्हाला जसं समाजशास्त्रात जास्त इंट्रेस्ट तर तुम्ही समाजशास्त्र घेऊ शकता अर्थशास्त्र असं आर्टनुसार तुमचं सब्जेक्ट घेऊ शकता तुम्ही तेच्याचसाठी ठीक आहे चालेल नं ओके येसान